मला जास्त दिवस बाहेर जायचे आहे त्या काळात मी रोपांना थंड जागेवर ठेवेल आणि सूर्यप्रकाश लागेल पर कोवळा लागेल अशा ठिकाणी ठेवेल आणि त्यानंतर त्या त्या काळात मी ज्या दिवशी जाईल त्या त्या काळात त्याच्यानंतर ये ए या यायच्या काळापर्यंत शेजाऱ्यांना सांगेल की या रोपांची काळजी घ्यायची आणि त्यांना त्याची काळजी घेता येईल असं ते ठिकाण करून त्यांना सांगेल त्यानंतर रोपांना जास्त जास्त जास्तीत जास्त पानी सोक् म्हणजे पाण्यात राहील आणि म्हणजे त्यांचं पाणी कमी सोकेल अशाप्रमाणे व्यवस्था करून जाईल